चिरदे हॉस्पिटल साईश्रद्धा क्रिटीकेअर संजीवन गंडेच्या कृष्णा क्रिटि क्रिटिकेअर

त्यांनी कर्जबाजारी होऊन उपचार तर त्यांना करावाच लागतो डॉक्टरांना माहीत आहे की हा पेशंट गरीब आहे तर ते आधीच फी जमा करायला लावतात नाईलाजाने त्यांना आधी फी जमा करावी लागते